आम्ही बायकिंग सहलीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकिंगची सर्व्हिसिंग गाडीचं मेंटेनन्स कारण दौऱ्यासाठी जाण्यासाठी बायकिंगची सर्व्हिशिंग महत्त्वाची आहे आज आपण सहलीला जाण्याकरता सर्व गोष्टी अगर वेळेवर केले तर दौऱ्यावर गेल्यानंतर काही अडचण येणार नाही बाईकिंग सहलीसाठी जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग आणि गाडीची जे डाक्युमेंट्स आहेत आर सी बुक प्रकारचं लायसन्स असे सोबत राहणं अति महत्वाचं आहे कारण बाईकिंग सहलीसाठी ही चांगली एक उपयोगाची साधन आहे कारण वेळेवर सर्विशिंग केल्यामुळं काही प्रवासामध्ये प्रॉब्लेम येणार नाही सोबत आपण आपल्यासोबत एक बॅग म्हणा